माझ्या परिसरात आसपासच्या भागात खाजगी रुग्णालयांची संख्या खूपच वाढली आहे शहरी भागामध्ये जर मोठा आणि लहान अशी विविध खाजगी रुग्णालय पाहायला मिळतात पुणे मुंबई नागपूर ठाणे औरंगाबाद इतर मोठ्या शहरांमध्ये असंख्य खाजगी रुग्णालय आहे या रुग्णालयांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान सुसज्ज सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता असली तरी देखील काही समस्या उद्भवतात ज्या मुख्यतः भरती आणि त्याच्या संबंधित असतात खाजगी रुग्णालयांमध्ये कर्मचारी भरती करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागतात डॉक्टर प्रशिक्षित नर्स आणि इतर आरोग्य कर्मचारी मिळवणे हे एक मोठे आव्हान आहे अनेक वेळा तज्ज्ञ डॉक्टर आणि प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी मोठ्या शहरांमध्ये किंवा परदेशात काम करण्यासाठी प्राधान्य देतात ज्यामुळे छोट्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात मध्ये कुशल कर्मचारी मिळणे अवघड होते याशिवाय प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची मागणी आणि पुरवठा म यामध्ये मोठा तफावत आहे रुग्णालयांना विशेष विभागांसाठी तज्ज्ञ डॉक्टर आवश्यकता असते परंतु त्यांची उपलब्धता कमी असल्याने भरतीसाठी जास्त खर्च करावा लागतो कर्मचारी ठेवण्यासाठी देखील खूप प्रयत्न करावे लागतात